कुठलेही राज्य म्हटले तर त्याच्यामध्ये दोन गोष्टीचा प्रामुख्याने असतात की न्यायपालिका जी न्यायदान आणि खटले निवारण्याचं काम करतं आणि दुसरं त्या राज्याचं गुन्हे निवारण्याचं ज्याला आपण इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणतो ज्याला पोलीस पोर साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तर ही प्रामुख्याने हे दोन विभाग जे आहेत ते न्यायिक व्यवस्था गुन्हे किंवा गुन्हेगारी कृ कृत्य जे आहे ते निकाले लावण्याचं काम करतं त्याच्यात जुडिशिरीचा रोल तितकाच महत्त्वाचा असतो पण ही प्रकरणं न्यायालयात जायच्या आधी जो सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटचा जो पोलीसकडे येतो जो गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतो तर याच्यात मुद् मुळात बरेचदा आपल्याला असं दिसतं की ही जी व्यवस्था पूर्ण आहे ती काही प्रमाणामध्ये आपल्याला दिसेल की फारच मोडकळीला आली आहे आणि त्याच्यात बरेच बदल करणे गरजेचं आहे आणि यामध्ये वचक असणं देखील हे तितकचं गरजेचं त्याला आपण वॉचडॉग म्हणतो ते फार आवश्यक आहे याचं कारण असं असतं की जर एखाद्या प्रकरणामध्ये इन्व्हेस्टिगेशन फॉल्टी असेल व्यवस्थित नसेल किंवा ज्यामध्ये हस्तक्षेप झाला असेल जे प्रामुख्याने आपल्याला मोठमोठ्या मनी लॉन्ड्रींगच्या केसेसमध्ये सापडतं किंवा ज्यात राजकारण्यांचा समावेश असतो अशा प्रकरणामध्ये तुम्हाला दिसेल की इन्व्हेस्टिगेशन फार खराब पद्धतीने केलं असतं परिणामी काय होतं की आरोपी सगळे सुटले जातात म्हणजे आणि शेवटी काय आहे की आपल्यामध्ये नो पर्सन टू बी कन्व्हिकटेड अनहर्ड नो पर्सन टू बी कनव्हिकटेड म्हणजे रेअरेस्ट ऑफ याच्यामध्ये तो नियम असा असतो की तुम्ही अकारण पुऱ्याव्यानिशी कोणालाही तुम्ही इन अब्सेनस ऑफ एव्हिडन्स कनव्हिक्शन नाही करू शकत त्यामुळे एखादी गोष्ट जरी तुम्हाला किंवा जगाला माहीत असेल की हे कृत्य चुकीचं या क्ष व्यक्तीनं केलं आहे पण ते जोपर्यंत न्यायालयात सिद्ध होत नाही तोपर्यंत न्यायपालिका देखील त्या पलीकडे जाऊ शकत नाही जे नियम दिले आहेत आणि जी प्रक्रिया दिली आहे त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी प्रक्रिया देखील सुधारणं गरजेचं कर करणं फार गरजेचं आहे आणि मोर ओवर इन्व्हेस्टीकेशन इंडिपेंडंट इम्पार्शिल करणं फार गरजेचं आहे की जे मेजर मिसिंग आहे आपल्या राज्यामध्ये सध्या